रविराज सर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं माझं आता अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मला आधारच्या नोंदणीसाठी तो अर्ज जो काही करायचा असतो तो करायचा आहे तर त्या संदर्भातली माहिती तुम्ही मला देता का मी कागदपत्र माझे घेऊन आलो आहे ते मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरून आपण बघून मला सांगा की अजून काय काय कागदपत्र लागतील आणि नोंदणी करण्यासाठी म्हणजे एकंदरीत प्रोसिजर काय असते आणि मला हे माहिती नाही आहे की कुठं जाऊन ती नोंदणी करायची असते म्हणजे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जायला लागतं की आधारची काही वेगळी ऑफिस आहेत मी एकदा पोस्टामध्ये गेलो होतो तेव्हा तिथं आधारशी संबंधित काहीतरी मी जाहिरात बघितली होती तर ते पोस्टामध्ये पण होतं का याची सगळी माहिती पाहिजे आणि फोटो वगैरे लागतो का आपला त्याच्यासाठी कारण मला काही जणांनी सांगितलं की आपला फोटो तिथं गेल्यानंतर काढतात आणि बोटांचे ठसे पण घेतात तर ही सगळी माहिती ह्याच्याबरोबर आणि काय लागतं का माझ्याकडं लाईट बिल आहे आमच्या घरातलं रेशन कार्डवरचं पण आहे तर आणि हे सगळे कागद ओरिजनल घेऊन जायला लागतात की त्याची प्रत घेऊन जायला लागते आणि त्या प्रती किती लागतात तर तसं मी सगळं लिहून घेतो आणि त्याप्रमाणे मग जी काय अजून लागत असेल कागदपत्रं ती मी जमा करतो कारण मला हे लवकरात लवकर करायचं आहे कारण पुढं कॉलेजमध्ये किंवा बाकी मी थोडं एका ठिकाणी नोकरीसाठी पण बघतो आहे तर तिथं त्यांनी ते मागितलं आहे सगळं तर तुम्ही मला सांगा मी लिहून घेतो आणि मग तसं सगळं करतो